नक्कीच योग केल्यानंतर मला खूप फायदा झाला योग केल्यानंतर तुमची श्वसनाची क्षमता वाढते तुमचा धावण्याचा चालण्याचा स्टॅमिना वाढतो तुम्हाला कार्य करण्याची काम करण्याची इच्छा उत्पन्न होते योग केल्यानंतर तुमची एकाग्रता तुमची मानसिक शक्ती वाढते जेणेकरून तुम्ही निर्णय योग्यरीतीने लवकर आणि शांतपणे चित्त शांत असल्यामुळे तुम्ही निर्णय चांगल्या पद्धतीने घेऊ शकता योगामुळे दमा यासारखे वाईट ज्याच्यात फक्त केमिकलनेच ट्रीटमेंट केली जाऊ शकते ह्यासारखे आजार कमी होतात त्याच्यामुळे योगा प्रत्येकानं केलं पाहिजे लहानपणापासून योग केल्यामुळे आपल्याला त्या आयुष्याचा भाग बनून जातो त्यामुळे आपण मोठे झाल्यावरही योगा करत असतो शालेय विद्यार्थ्यांना योगाचं महत्त्व आणि योगाचा विषय हा सिलॅबसमध्ये असला पाहिजे जेणेकरून विद्यार्थी जास्तीत जास्त योगाच्या दिशेने प्रयाण करतील आणि योगाचं महत्त्व हे प्रत्येक यूट्यूब चॅनलवर प्रत्येक टी व्हीवर सांगितलं गेलं पाहिजे जेणेकरून प्रत्येक माणूस आकर्षित होईल योगाकडे आणि अशा पद्धतीनं सर्वांनी योगा केला पाहिजे मला केल्यामुळे खूप फायदा झाला मी एम पी एस सीचा वि मी एम पी एस सीचा विद्यार्थी आहे एम पी एस सीचा अभ्यास करताना तुम्हाला एकाग्रता पेशन्स हे खूप गरजेचं असतं आणि ते योगामुळे आपल्याला नक्कीच मिळतं